हो अगदीच अनुवादित पुस्तक म्हणजे इंग्लिश किंवा इंग्रजी भाषा मराठीमध्ये अनुवादित केलेले जे के रोलिंग या लेखकांचे हॅरी पॉटर हे पुस्तक मी वाचलेले आहे जवळपास त्याचे आठ पार्ट आहेत म्हणजे आठ आवृत्त्या आहेत सर्व वाच वाचले आहेत मी आणि इतके सुंदर लिखाण इतकी म्हणजे कल्पनाशक्ती इतके सुंदर विचार आणि कॅरेक्टर्स त्याच्यामधले म्हणजे व्यक्तिरेखा इतक्या सुंदर आहेत की लहान बाळांपासून तरुण व्यक्तींपासून ते प्रौढांपर्यंत कोणीही जर वाचलं तर प्रेमात पडेल त्या पुस्तकाच्या इतकं सुंदर आहे ते आणि मी माझ्या मातृभाषेमध्ये खूप सारे पुस्तकं वाचले आहेत राधेय मृत्युंजय छावा श्रीमान योगी असे खूप सारे पुस्तकं आहेत जे खूप सुंदर आहेत त्याच्यातलं मसुदा सुद्धा इतका छान आहे मला असं वाटतं की सर्व लोकांनी ते वाचले पाहिजेत